कशी आहे रे आता हेल्त

आराम क करत आहेस ना

हो ते थोडं होईल असं मी टॅब्लेट्स लिहून दिल्या त्या घेतल्या अं टॉनिक पण होती त्यात एक

आणि हो हो टॅब्लेट संपल्यावर यावं लागेल एकवेळा

आणि जेवण वगैरे करून घेत जा

हो हो हो का ए काही दिवस तसेच दुख दुखेल नंतर नाही होणार

आणखी बाकी ठीक आहे ना हो ते थोडं बाहेरचं बाहेरचं खाणं वगैरे थोडं बंद कर आता सध्या तरी हो तेच म्हणूनच दुखत आहे आणि नाही नाही पथ्य वगैरे तर नाही आहे काही फक्त बाहेरचंच खाणं बंद कर हां आणि टॅब्लेट्स वगैरे बरोबर घेत जा आणि एकदमच जर पोट दुखेल तर कॉल करशील मी येईल घरी चेकअप करायला